सकाळी उठून ब्रश करायला पाण्याचा वापर करावं लागते आणि सडा टाकायला पण पाण्याचा वापर करावं लागते शेण आणायला मला बाहेर जावं लागते तिथून शेण आल्यानंतर बकेटमध्ये पाणी घेऊन शेणाचा वापर करावं मन सड्याचा वापर करावं लागते आणि पुन्हा कपडे धुवायला पण फरशी पुसायला पण पाण्याचा वापर करावंच लागते आणि भांडी घासायला आंघोळ करायला सगळ्या गोष्टीला पाण्याचा वापर करावं लागते कप वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशींगमध्ये पाणी सोडावं लागते त्याच्यानंतर कपडे टाकून त्या पाण्याचा वापर वॉशिंगमध्ये कपड्याचं होत असते आणि भांडे घासायला पण सगळ्याच कामाला म्हणजे कोणत्याच कामाला असा पाण्याचा वापर नाहीकाच करायला लागत सगळ्याच गोष्टीला पाण्याचा वापर करावं लागत आहे